मी माझी स्वत ची तर एवढी मोठी बाग तयार केली आहे की असं त्यांना रोज मी त्यांना रोज पाणी घालते असं एक असं वेगळाच आनंद वाटतो की आपले स्वत ची लावलेली झाडे ते फुललेली पाहून अजून एक असं म्हणजे काल ते रोप छोटा होता आणि आज ते रोप मोठं वाढत चाललं आहे तर ते बघण्यासाठी पण एक खूप छान एक असं छान एक्सपीरियन्स येतो आहे आणि कसं आहे ना कलन की आजकाल कोणीच झाडे लावत नाही तर कितीतरी आपले स्लोगन्स निघतात झाडे लावा झाडे वाचवा तर त्याच्यानी कसं आपल्याला एकतर झाडापासून ऑक्सिजन भेटतो तर माझं असंच म्हणणं आहे की आपण जितके होईल तितके झाडे लावायला पाहिजे आणि मी तर माझे सगळे फुलांचे झाडे लावलेत तेच्यामुळे कसं माझं अंगणाला त्याची इतकी छान शोभा येते ना की ते मी शब्दातसुद्धा वर्णन करू नाही शकत ते तुम्ही जर जितके होतील म्हणजे ते असं वाटतं ना करून की आपलाच स्वत चं लावलेलं रोप आपण ते बाढताने बघतोय तर ते एक पाहूनसुद्धा एक तो एक आनंद वेगळाच असतो